आमच्या घरीपण घोडे आहे आणि आमच्या इथं दोन घोडे आहे एकाचं नाव सांगा आहे आणि एकाचं नाव भैरव आहे दोन्हीपण काळे घोडे आहे पूर्ण झेड ब्लॅक घोडे आहे आमच्याकडं आम्ही दररोज त्याच्यावर राईड करतो आणि त्यांना फिरवायला एक दिवस आड खोलतो उ सकाळी उठले की त्यांची पहिले साफसफाई करतो आणि त्यांची मालिशवगैरे करतो मालिशवगैरे करतो आणि त्यांना एक्सरसाईज देतो आणि फिरवायला घेऊन जातो आणि आमच्या इथं एक सुप्रसिद्ध महाराष्ट्रमध्ये मालेगावचा जत्रा भरते त्या जत्रेमदे आम्ही सहभागी होतो आणि आमच्या घोड्याना आम्ही रेसमध्ये लावला होता आणि आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला आणि आमच्या घोड्यावर सवार मीच होतो आणि ते खूप चांगलं पळाला पण ते तिसऱ्या नंबरवर आला थोडं फार त्या सामाना तर राहिला खूप चांगला पळत होता आमचा सांगा आणि ते तिसऱ्या नंबरवरल आला होता आणि इथली ही मालेगावची जत्रा खूप मोठी भरते इथं पुरा महाराष्ट्रामधून घोडे येतात त्या स्पर्धेत आम्ही सहभागी होतो आणि आम्ही दर संडेला राईडपण ठेवतो घोड्याची सगळे मित्रमंडळी मिळून फिरवायला घेऊन जातो ग्राउंडवर इथून दहा दहा किलोमीटरची राईड ठेवतो तिकडं आमचे ग्रुपचे कमीतकमी पन्नास ते साठ घोडे सहभागी असतात आम्ही सर्व मित्रमंडळी मिळून जातो घोड्यावर आणि तिकडं रेस लावतो आमच्या सांगा आणि भैरव खूप चांगलं पळतात दोघेपण